सध्या मनोरंजन म्हटल्यावर पहिले रेडिओ राहायचे तर रेडिओमध्ये समजा बातम्या राहायच्या सातच्या त्याच्यानंतर गाणे वगैरे सकाळ लागायची तर समजा लोकगीतं हे ते समजा नाटक रेड रेडिओवर ऐकायला भेटायची आता सध्या समजा विकास म्हटलं तर आता नेमका टी वीही आला त्याच्यानंतर तर टी व्हीवर पण लोकं समजा वेगवेगळ्या मालिका आहे ते समजा बघायला लागले त्याच्यामध्ये देवाच्या शिरीयल रामायण महाभारत हे होती तर ते समजा जी लागाय त्याच्यानुसार ते बघायला बघायची लोकं मिळून मिसळून तर आता समजा मोठ्या आपल्या एल ई डीसारख्या टी वीही आल्यात तर त्या टी व्हीमदी समजा आपल्या मनावर असते ते समजा कोणतं चॅनल लावलं की ते वेगवेगळे प्रकारचे चॅनल आपल्याला हे करायचे पहिलं समजा चॅनल चॅनल विनल अशी काही नसायची एक जे लागलं तेच बघायला भेटायचं आता समजा जे आपल्याला आवडते ते आपण लावू शकतो आता पोहरायला समजा टॉम एन जेरी सी एन एन ए ते कार्टून नेटवर्क या अशा प्रकारं समजा भेटते त आपल्याला पण समजा कोणकोणते वेगवेगळ्या पिक्चरचे आंध्रा पिक्चर वेगवेगळे मराठी पिच्चर हे बघायला भेटते आणि विशेष म्हणजे आमच्या इकडं जास्तीत जास्त जे समजा मराठी मालिका आहे ते आहेत तर ते मालिका बघतात आणि सकाळी सकाळी जे भजन वगैरे असतात महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर ते कीर्तने लागतात टी व्हीवरती तर ते कीर्तने वगैरे समजा आवडीनं लोकं बघतात तर अशा प्रकारे समजा त्याच्यातून लोकांना माहिती पण होते आनि विशेषतः बातम्या वगैरे म्हणजे देशामध्ये काय घडते काय नाही ते बातम्यामध्ये समजा लोकांना लगेच कळते